भारतामध्ये आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या आढळतात ज्यामध्ये संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग कुपोषण आणि इतर आरोग्याच्या अडचणींचा समावेश आहे या समस्यांनी कारण विविध असू शकतात जसे की अपर्याप्त आरोग्य सेवा अस्वच्छता कमी आरोग्य शिक्षण आणि वाढते प्रदूषण संसर्गजन्य रोग म्हणजे एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होणारे रोग भारतामध्ये डेंगू मलेरिया टायफॉईड क्षयरोग आणि एच आय व्ही एड्स सा यासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो या रोगांचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छतेचे कमतरता दूषित पाणी आणि अन्न तसेच कीटकांचा वाढता प्रदुर्भाव ह्या रोगांमुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि आरोग्यव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडतो रोग म्हणजे प्रसार संसर्गाद्वारे होतो भारतामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग कर्करोग आणि स्थूलता या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे या रोगांचे कारण मुख्यत अपुरी जीवनशैली धुम्रपान मद्यपान आणि असंतुलित आहार आहे याशिवाय वाढता मानसिक तणाव आणि व्यायामाची कमतरता यामुळे देखील या रोगांचा प्रसार वाढतो